तंत्रज्ञानामुळे कलाकारांना इलेक्ट्रॉनिक मशनरी काही गायन्स म्हणजे डिजिटल बँड डिजिटल गायन्स असे पद्धत आल्यामुळं ते कलाकारला फायद्यात पडलं आहे जास्त पणे याच्यामध्ये संगीतामध्ये हे मदत मध्ये जास्त संगीतामध्ये मदत न करता ताबडतोब त्याला मदतहूज जाते